आपल्या राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील बैरम या ठिकाणी वेग मातीच्या हंडी तयार करून ती विक्री केली जाते ती त्या हंडीमध्ये भाजी तसेच मटन चांगल्या प चांगल्या प्रकारे शिजवल्या जाते आणि ती सर्वात प्रसिद्ध बैरभांडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे अशा प्रकारची ती हंडी तयार केली जाते आणि त्याची विक्री केली जाते तसेच मेळघाटासारख्या आ आदिवासीबहुल भागामध्ये लोक ज्यावेळेस होळीचा सण हा उत्साहात साजरा करतात आदिवासी समाजामधला सगळ्यात मोठा सण त्यावेळेस ते लोक पळसाच्या फुलापासून आनि फुलापासून वेगवेगळ्या प्रकारचे कलर तयार करून ते नैसर्गिकरित्या ते कलरची होळी ते खेळतात आणि त्या पळसाच्या कलरला ते आपलं दैवत मानतात त्या पळसाच्या झाडाला ते आपलं दैवत मानतात आणि त्याच्यापासून जो कलर तयार होतो तसे इतरही काही पहाडपट्टीमधले जे काही झाडं राहतात फुलझाडं त्यांच्यापासून आपला त्यांच्या फुलापासून ते गोळा करून त्याच्यापासून तयार क कलर तयार करून त्याची होळी ते लोकं खेळतात तसेच काही लोक हे आपल्या बांबूच्या झाडाच्या ज्या पातळ पातळ साली असतात त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कटोऱ्या तसे वेगवेगळ्या प्रकारचे झाडू तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल वस्तू तयार करून त्याची विक्री करून आपली उपजीविका ते भागवतात आणि त्या त्या वस्तू आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात त्या त्याच वस्तू ते तयार करून त्याची विक्रीही करतात